सध्याच्या गजल गायकांपैकी मला पंकज उधास हे खूप आवडतात त्यांचे चिठ्ठी आयी है आयी हे आणि घुंगट को मत खोल हे त्यांचे प्रसिद्ध गजल आहेत त्यांच्या त्यांच्या गजलमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे असे दुःख आनि प्रेम हे सामील असतात तर खूप छान त्यांचा आवाज असल्यामुळे व त्यांची लेखनशैली व त्यांची विचार करण्याची क्षमता खूप अशी डीप डीप आणि त्रासदायक असल्यामुळे त्यांचे गजल हे मला खूप आवडतात त्यांच्या त्यांचे गजल हे सुप्रसिद्ध आहेत अनेक पिकचरमध्ये किंवा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी गजल गायलेले आहेत म्हणून त्यांचे हे गजल मला खूप आवडतात